हॅलो हां मी काळकर बोलते आहे पी एन टी कॉलनीतनं हां आ काय आहे पंधरा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे तर त्याच्यासाठी आम्हाला दूध लागणार आहे तर तुम्ही ऑर्डर हो हो आता रोजचं सोडून आम्हाला म्हणजे पूर्ण कॉलनीचं म्हणजे जवळजवळ शंभर ऐंशी ते शंभर मेंबर्स आहेत एक कप देणार हो हो पंचवीस लिटर लागेल चोवीस पंचवीस लिटर तर आम्ही सगळे म्हणजे आठ वाजता जमणार आहे रात्री आठला हो हो गिऱ्हाईक हो हो हो अरे वा म्हणजे रेडीमेड तुम्ही बनवून देणार हो हो नक्कीच हो त्याच्याबरोबर लागणार ना आम्ही तोच विचार करत होतो की भेळ वगैरे आम्हाला मागवावी लागेल तर खूपच छान आरे मग काय हां तारीख हो वार वेळ आणि तुम्ही वॉट्सअप करा तुमचा रेट काय ते सांगा वाटलं तर मी एकदा डेअरीमध्ये येऊन जाते हो म्हणूनच आम्ही आधीच आहोत पण असं नाही नेहमीचे आम्ही तुम्ही थोडा विचार केला पाहिजे त्याचा हो हो म्हणजे तयार करून तुम्ही हां अर्थातच हो चालेल तुम्हाला बर हो हो चालेल परंतु ना दुधाची क्वालिटी आम्ही बरेचदा अनुभव घेतो की कोजागच्या दिवशी इतकी दुधाची विक्री होते त्याच्यामुळे ना त्याची क्वालिटीही घसरते म्हणजे त्याचा जो दर्जा आहे दुधाचा हो आता आम्ही गेल्या आता वीस वर्ष आम्ही घेतो आहे ना तुमच्याकडनं आणि कॉलनीतले बरेच लोकं घेत आहेत त्यामुळे तुमचं नाव सजेस् केलं सगळ्यांनी यावेळेस माझ्याकडे आहे जबाबदारी तर मी असं करते जे तिखटाचं जे आहे दुधाचं तर ऑर्डर आहे फक्त मी हे विचारते की तयार दूध मसाला दूध बनवून देत असाल तर त्याचा रेट काय आहे आणि दुसरं म्हणजे आहेच आहे हो चालेल म्हणजे हो हो हो चालेल नाही आता कसं आहे उद्या आमची मीटिंग आहे या संदर्भात तर उद्या एक संध्याकाळी आमची मीटिंग झाली मेंबर्सबरोबर की मी तुम्हाला लगेचच परवा त्याच्याआधी तुम्ही मला व्हॉट्सअपवर सगळं रेट पाठवून द्या तिखटाचं वगैरे हा हां आणि दुसरं म्हणजे तिखटामध्ये काय ऑप्शन आहेत म्हणजे समोसे म्हणा किंवा कचोरी कावा भेळ म्हणजे असं बरोबर आहे हो हो चालेल आणि प्रत्येकाचं रेट पण पाठवा म्हणजे मग मला तसं सांगता येईल हां हं चालेल दोन दिवसात तुम्हाला कन्फर्म सांगते मी फक्त तुम्हाला आणून द्यावं लागेल कुणाला तरी पाठवा तुम्ही हां ओके ओके हो चालेल चालेल ठीक आहे मग हो नाही नाही तो काहीच प्रश्न नाही मी तुम्हाला कळवते ओके उद्या कळवते ठीक आहे ओके ओके हो हो धन्यवाद हो धन्यवाद